हां मी काय म्हणून राहिली आमच्या घरी दोन सोफे हात एक टेबल हात खुर्चीय टेबल ते जुनेवाले आहेत तर आम्हाला नवीन घ्यायचे आहेत मग हे आम्हाला बदलायच्यात नवीन घ्यायच्यात जुने परत करायच्या नवीन घ्यायचे मग किती खर्च यीन हां तर मग मी केवढ्यापर्यंत बसील मग आम्हाला ते भाडं आम्हाला इथंच ह्या दुकानावर आणायचं काय ठीक आहे मग तुम्ही तुम्ही देणार का मग ते ह्याचं ह्याचं भाडं

ठीक आहे मग इथं हां हां ठीक आहे नंतर आता इथं आले तर मग एम आय डी सी दुकान आण आणायचंय का मग अकोल्यामध्ये आण्याच ह्याच्यामध्ये टाकून आणायला लागते ते आम्हाला टाकून आणलं तर आम्हाला ही भाव भाव अलग लागेल मग ते आमच्या जिल्ह्याला लागून येणार आहे ह्याचं भाडं

चालेल चालेल ना मग काय कंपनी गिंपनी चांगली आहे ना कंपनी गिंपनी म्हणजे कसं आहे मग रा नंतर घेतली तर चालणं नंतर आम्ही घेतल्याच्यानंतर फसलो नाही पाहिजे आम्हाला जर हां नाही तर मग कसं आहे की आम्ही म्हणजे आम्ही मग वापस करणार नवं घेणार तर मग ते फसलो नाही पाहिजे आम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पोहचणार आहो हां ठीक आहे मला पाच मिंटांत निघणार हाव हां